आपल्या भारतामध्ये बऱ्याच जाती जरी असल्या तरी धर्म हा हिंदू धर्म म्हणजे हे धर्मीय हे बहुभाषिक वेगवेगळे असले तरी धर्म हा एकच आहे तो जास्तीत जास्त टक्के हिंदूधर्मीय लोक इथे राहतात आता या प्रदेशात किंवा या भारतात धर्म बदलला म्हणजे जे कर्मकांड करणारे जास्त होते तर ते कमी झालेले आहेत आणि कर्मकांड कमी झालेलं आहे परंतु नास्तिकता आली अशातला भाग नाही उदाहरण द्यायचं झालं तर जे रोज देवळात जात होते ते आठवड्यातून एकदा जातात किंवा काही पूजाअर्चा ते करतात पण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट दिल्यासारखं करतात म्हणजे मान्य करतात परंतु वेळेच्या अभावी किंवा पैशाच्या अभावी किंवा पैसा असल्यामुळे ते दुसऱ्यांकडून ते करून घेतात अशा प्रकारे हा धर्मात बदल झालेला आहे हा मुख्यत्वे करून बदल म्हणता येणार नाहीत त्याच्यात एक विकसित असं म्हणता येईल की भावना विचार करण्याची शक्ती बदललेली आहे त्यामुळे धर्म तोच आहे परंतु त्यांचे अनुकरण करण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी झालेली आहे एवढाच फरक आहे असं मला वाटतं